हेलो

ते मग मी तुम्हाला हां मी तुम्हाला इन्फर्मेशन देते तर तुम्हाला आधी लोकनृत्य म्हणजे माहिती आहे काय ठीक आहे हे बघा आता आपले पारंपरिक लोकजीवनाचे प्रतिबिंब या लोकनृत्यातून उमटले जाते हां ठीक आहे तर मग ते लोकनृत्य म्हणून आपण ते ओळखलं जातो समजलं आणि जसं की आपण त्यामध्ये वेगळे पारंपरिक म्हणजे डान्सचे पण खूप सारे म्हणजे नृ नृत्याचे खूप सारे टाईप्स असतात ते आपण त्यामध्ये घेतो तर तुम्हाला कोणता बोलले तुम्ही सोंगीमुखवटा हां ठीक आहे त्यामध्ये पण इथे मी नाशिक नाशिकला राहते आणि तिथे आमचे स्टुडियो आहे हा ठीक आहे मी तुम्हाला सांगते हा तुम्हाला एम जी रोड माहिती असेल नाशिकचा तिथे आम्ही राईटला राहतो म्हणजे राईटलाच आमची अकॅडमी आहे तिथे मला किती वीस ते पंचवीस स्टुडंट्स आहे माझे तर मग मी हो हो असेल शंभर टक्के असेल आम्हाला तरी दहा दहा वर्ष झाली दहा ते पंधरा वर्ष हो ए सीच आहे आणि ते तुम्हाला म्हणजे फ्रिमध्ये सॉरी फीमध्ये सगळं प्रोव्हाइड केलं जातं म्हणजे फी म्हणजे तुमची महिन्याची असेल तीन हजार रुपये तर ते तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला किती महिने क्लास लावायचं आहे तसं आम्ही एका महिन्यात पण पूर्ण शिकवून देऊ शकतो जसं जसं तुम्ही महिन्यांमध्ये कराल तसं जसं आम्ही तुम्हाला अजून चांगली ट्रेनिंग चांगलं डान्स शिकवू शकतो हो ते तुम्हाला मिळून जाईल पण तरी म्हणजे मिळून जाईल तुम्हाला तुम्ही आणा मग मी तुम्हाला सांगेन सगळं तुमाला म्हणजे कॉस्च्युम्स वगैरे कुठे हो तुम्हाला जर कुठे प्रोग्रॅम वगैरे बाहेर असेल तर कॉस्च्युम वगैरे सगळं आमच्याकडून प्रोव्हाईड केलं जाईल सगळं म्हणजे सगळं आम्ही तुम्हाला देऊ नाही आम्ही तुम्हाला आमच्याकडून तुम्हाला बाहेरही पाठवले जाईल कुठे काही असलं कुठे म्हणजे गवर्मेंटचे काही प्रोग्राम्स असले प्रायवेट असले तर आम्ही तुम्हाला तिथेही पाठवले जाईल आणि त्या त्याबदली तुम्हाला हो आणि त्याची तुम्हाला फी म्हणजे तुम्हाला त्याचं काही हे पण भेटू शकतं त्याची तुम्हाला फी पण भेटू शकते हां हां तेच तर हो हो तेच आणि बाकीचं तुम फीमध्ये सगळं प्रोव्हाइड केलं जाईल म्हणजे तुम्हाला तुमचं कॉस्ट्यूम जेवण वगैरे म्हणजे आमच्याकडे आल्यावर तेवढं भेटत जाईल नाही नाही नाही नाही नाही तिथे ना नाही द्यावं लागणार तिथे जर आमच्याकडून तुमाला पार्टिसिपेट करतो तिथे नाही द्यावे लागणार तुम्हाला फक्त आमच्या अकॅडमीची फी भरावं लागेल ए सी तर आहे तुम्हाला प्लस जेवण प्रोव्हाइड केले जाईल तुम्हाला सेपरेट रूम दिला जाईल काय म्हणता आपलं चेंजिंग रूम आणि बरंच काही तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळं ॲवेलेबल आहे आमच्या इथे हो हो केलं आहे लेवल म्हणजे ते म्हणजे सगळ्या लेवल म्हणजे पूर्ण लास्ट लेवल म्हणजे नॅशनल लेवल सगळे गेले

तुम्ही तुम्ही या मी तुम्हाला सगळं समजवून सांगेन परत एकदा तुम्ही मला भेट द्या माझ्या अकेडेमीला हो ठीक आहे मी तुम्हाला सांगते तुमची महिन्याची तीन हजार फी राहील परत नंतर तुम्हाला आमच्याकडून सगळं प्रोव्हाइड केलं जाईल फक्त तुम्हाला नीट लक्षं देऊन आमच्याकडे काय म्हणता लक्ष द्यायचं आहे आमच्याकडे तुम्हाला नीट आणि अजून

हो होईल ना ठीक आहे म्हणजे टायमिंग टायमिंग तुमचा नऊ ते पाच वाजेपर्यंत हां ठीक आहे हो हो चालेल हो चालेल ठीक आहे थँक्यू